हां अगं मानसी मला की नाही मोबाईल बघत होते ऑनलाईन तर मला एक फोन सापडला आहे चांगला स्मार्टफोन आहे मला जसा हवा होता तसा आणि मुख्य म्हणजे एकूण त्याच्या फीचर्समध्ये कॅमेरा चांगला आहे असं दिसतं आणि मला व्हॉईस रेकॉर्डर त्या फोनमधला चांगला लागतो तर त्याच्यामुळे तो व्हॉईस रेकॉर्डर त्या फोनमध्ये चांगला आहे असं वाटत आहे आणि म्हणून मी जरा तो शॉर्टलिस्ट करायचा विचार करत आहे कारण अगं लगेच काही विकत घेणं शक्य नाही आहे त्यामुळे तो एकूणच कार्टमध्ये टाकावा असं म्हणते शॉपिंग कार्टमध्ये तर आता मी काय काय केलं ते मी तुला सांगते काय काय करते आहे मी ते म्हणजे मग तुला पण असा जेव्हा मग घ्यायचा आहे की नाही फोन तर त्यावेळी तुला ते शॉपिंग कार्टमध्ये कसं टाकायचं हे तुला समजेल हे बघ मी की नाही आत्ता मेन पेजवरती आहे आणि मला तो मोबाईल आत्ता कार्टमध्ये जोडायचा आहे तर सगळ्यात आधी मी त्याचं काय केलं खाली स्क्रोल करत करत फीचर्स बघून घेतली सगळी कशी आहेत म्हणजे मी जसं म्हटलं की मला कॅमेरा बॅकचा फ्रंटचा दोन्हीचा चांगला हवा होता आणि रेकॉर्डिंग पण मला वॉईस रेकॉर्डिंग चांगलं होईल असं हवं होतं तं ते उत्तम आहे ती फीचर्स मी वाचली दुसरं म्हणजे मला बघायचं होतं की तो फोन दिसतो कसा त्यामुळे मी त्या ह्याच्यात पुढे पुढे ते तीन चार डॉट्स असतात ना तर ते पुढे जाऊन सगळ्या अँगल्सनी फोन बघितला आणि डायमेन्शन बघितलं मुख्य फोनचं किती आहे नाहीतर अगं मग त्या छोट्या ज्या स्लिंग बॅग्स असतात त्याच्यामध्ये तो मो फोन मावत नाही तर त्याच्यामुळे त्या डायमेंशन पण तू बघ आणि मग त्याच्यानंतर तिथे ना एक शॉपिंग कार्ट असं तुला दिसेल काय दिसेल एक बटण दिसेल शॉपिंग कार्ट तर ते मी आता दाबणार आहे पण ते दाबल्यावर काय होतं लक्षात घे तुला लगेच पेमेंट करायची आवश्यकता नसते थोडक्यात आपण शॉपिंग मॉलमध्ये जातो आणि एक बास्केट घेतो आणि मग त्यात कसा मोबाईल ठेवतो म्हणजे त्यात आपल्याला ज्या वस्तू हव्यात त्या कशा ठेवत जातो आणि आपण ती बास्केट फायनली काउंटरवर देतो मग त्यावेळी तुला नको असतील त्या गोष्टी तू काढू पण शकतेस तर तसंच सेम इथं पण आहे तर आता हे बघ मी कार्टवरती दाबलं शॉपिंग कार्टमध्ये आता माझा हा स्मार्टफोन गेला तर आम्ही अणखी त्याला कव्हर वगैरे काही मिळतं आहे का बघणार आणि मग त्याचं पेमेंटकडे जाणार तर अशा पद्धतीनं शॉपिंग कार्टमध्ये मी आता फोन शॉर्टलिस्ट करून ठेवला आहे तू पण असंच कर करून बघ लगेच